ते चौधरी सारी सें रेडिमेंट सेंटरवरून बोलत आहेत का नाही म आम्हाला नऊवारी लुगडे पाहिजे होते नाही ते आमच्या घरी फंक्शन आहे विलूचा प्रोग्रॅम आहे तर तसं ते पंचवीस तीस पाहिजे होत्या आम्हाला ऍड्रेस मी सांगते तुम्हाला व्हाट्सॲपला करते पण ते त्याच्यामध्ये कलर वगैरे डिझाईनिंग कशी आहे अशी बनारसी साडीसारखे असतात तसे पण आहेत का चांगलेवाले फॉल वगैरे जर मॅचिंग पाहिजे असली तर मिळेल का तुमच्या दुकानामध्ये मग अच्छा तर मग आम्ही एवढे जर सोबत गेले एकसोबत एवढे सारे तर मग काही डिस्काउंट वगैरे असेल ना अच्छा मग एका याची रेट किती आहे अच्छा मला चांगलीवालीच सा पाहिजे कारण आमचं फंक्शन आहे घरी तर मग कसं पंचवीस तीस पाहिजे आता सर्वांसाठी चांगलंच घ्यावं लागेल ना आणि एक मिनटं काही त्याच्यामध्ये डॅमेज वगैरे नाही ना निघणार

घेणार ना तुम्ही परत बरं ठीक आहे चांगलं आहे असंच पाहिजे होतं म्हणजे रिटर्न करता आली पाहिजे काही डॅमेज वगैरे निघाली तर ठीक आहे मग हो चालते न मी एकदा बघून घेते आणि नंतर मग पेमेंट करून टाकते ऑनलाईन करायचं का कसं करायचं ऑनलाईनचं ना बरं बरं ठीक आहे हो हो थँक यू